जसं मुख्य पिके म्हणलं तर कापूस झालं सोयाबीन झालं कापसाचं पीक म्हटलं की या कापसामुळे यवतमाळ जिल्ह्यला नावच कॉटन सिटी हे नाव पडलं आहे त्यामुळे कापसाचं सर्वांत मोठं प्रमाण कापूस या पिका कापूस या पिकाचं आहे त्याच्या मागोमाग ज जसं फळे पण जसं आहे सोयाबीन हिरव्या का हिरव्या पालेभाज्या ह्यासुद्धा सर्वांत जास्तीत जास्त पिके घेतल्या जातात आणि त्याची बाजारात भरपूर काही मागणी आहे त्यामुळे की यवतमाळ जिल्ह्यात की अशा कुठल्या प्रकारचं पीक नाही की जे उगवल्या जात नाही प्रत्येक शेतकरी प्रत्येक प्रमाणे आपल्याआपल्या जमिनीची उपजाऊ जशी असेल त्या प्रमाणे ते पीक घेतल्या जातो